एक लाख अकरा हजार एकशे अकरा दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस चार लाख चव्वेचाळीस हजार चारशे चव्वेचाळीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न